अकोला जिल्ह्यातील मुख्य जातीय आणि भाषिक गट म्हणजेच की भिल मराठा मराठा आणि बंजारी असे आणि आणि ते कसे एकत्र राहतात म्हणजे म्हणजे की सर्व सर्व एकत्र अकोल्यामध्ये असे राहतात जर कोणी कोणा म्हणजे एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याची परिस्थिती जाणून त्यांची मदत करावी आणि सर्वांशी प्रेमाने वागावे आणि त्यांना कशाची गरज पडली तर त्यांनी त्यांच्या गरजेला आप गरजेला आपली आपुन त्यांची मदत कशी करू याचा विचार करायला पाहिजे आणि आपल्या परिसरामध्ये जे आदिवासी लोक आहेत त्यांना सुद्धा खालच्या खालच्या स्थळाचं न समजून आपल्या स आपल्याच जाती जमातीचं समजून त्यांच्यासोबत चांगले भाषणे आणि चांगल्या संस्कृतीने बोलले पाहिजे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये भिल मराठी बंजारा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचे लोकं सुद्धा राहतात